बुलढाण्यामध्ये तीन प्रकारचे बाजार भेटतात पहिला म्हणजे पालेभाज्या पालेभाज्या कपड्याचे दुकाने हा संडे बाजार असतो त्यामध्ये खूप प्रकारचे व्यावसायिक येतात पुन्हा खरेदीवाले विक्री घेणारे देणारे येतात पुन्हा त्यानंतर त्यांना मग गिऱ्हाईकांना खूप स्वस्त प्रकारे पडते स संडेला बा आणि त्यानंतर म्हणजे गहू ज्वारी यांचा बाजार वेगळा भरतो अजून अजून प्राणी पक्षी म्हणजे ब बकरी गाय म्हैस यांचाबी सुद्धा बाजार भरतो त्यामध्ये खूप प्रकारचे व्यापारी आलेले असतात तिथे तिथेपण म्हणजे खूप स्वस्त प्रकारचे भेटता म्हणजे शेतकऱ्यांना परवडेल असा भाव त्यांना भेटतो